आमचं महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि विविधतेमध्ये विचार केला तर ब महाराष्ट्र हा भारतातील प्रमुख राज्य असून विविध विविधतेने नटलेलं आहे तरी त्यासाठी जसं की इथली नृत्यप्रकार लावणी हा खूप मोठा नृत्यप्रकार आहे आणि आमच्याकडे पंढरपूरसारखी भारतातील सर्वात प्रमुख वारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या सगळ्यात एक एक नंबरला असलेलं राज्यसुद्धा महाराष्ट्राला म्हणता येईल आणि कन बिज व्यवसाय दृष्ट्या सगव सर्वांगीण विकास झालेला आहे महाराष्ट्राचा